माझ्या भागामध्ये कुपोषण ही खूप जास्त प्रमाणात एक सामान्य समस्या झालेली आहे कारण की बरेच जे जा जागा आहे त्या जागा अशुद्ध असतात त्या अशुद्धाने आपल्या बॉडीमध्ये खूप काही इफेक्ट पडतो त्या इफेक्टमुळे आपली बॉडी खूप काही कंडिशन नाही का लो होऊन जाते आपली इम्युनि सिष्टीम ती कमजोर पडून जाते अन् त्यामुळे आप आपल्याला एक कुपोषण ही समस्या होऊ शकते तर तेच झालं तर लोकांना शुद्ध पाणी हे गरजेचंच आहे शुद्ध पाणी असल्या असल्याने खूप खूप फायदेमंद असतं शरीरासाठी कारण की त्यामुळे जे वॉटर मिनरल्स आहे ते आपल्या बॉडीमध्ये जातात चांगल्या प्रकारे आणि आपल्याला त्यांचे खूप फायदेमंद पौष्टिक आहार मिळतात आपण ही समस्या जी आहे लोकं अनफिल्टरेट पाणी पितात तर ते पाणी पिणे गरजेचं आहे नाही का हॉट हॉट वॉटर पाणी पितात नाही का गरम पाणी पिणे खूप खूप गरजेचं आहे आपल्या बॉडीला रोज सकाळी उठल्याबरोबर एक गर गरम पाण्याचा ग्लास पिणे आवश्यक आहे तर मी हेच तुम्हाला सांगू शकतो की गरम पाणी पिणे हे आपल्या बॉ शरीरासाठी खूप खूप महत्त्वपूर्ण आणि पौष्टिक आहे